हां सर मी होंडा शोरूममधून बोलतो आहे सर तुमची गाडी रिपेरिंगला आली होती इथे सर्व्हिसिंगसाठी तुम्ही टाकलीत हो सर्व्हिसिंगसाठी टाकलेली आहेत सर सर्व्हिसिंग करत असताना त्यामध्ये थोडे काही आम्हाला बदल करावेसे वाटत आहेत सर त्याच्यामध्ये जो त्याचा हेडलाईट आहे समोरचा तो थोडा कमजोर झालेला आहेत कमी पडतो आहे तो बहुतेक चेंज करावा लागेल आणि दुसरं जी बॅटरी आहे सर ती बॅटरी थोडी आम्हाला कमी दाखवत आहेत आमच्या याच्यावरती तर ती तुम्हाला रिप्लेस करायची आहे का या संदर्भात तुम्हाला फोन केलेला आहेत

बरं बर बरं बरं बरं ठीक आहे सर अजून काही त्यामधी अजून काही प्रॉब्लेम आहे का अच्छा अच्छा अच्छा ठीक आहे सर मी एखाद दोन एक दोन मिनटामध्ये मी तुमच्या बॅटरीची वॉ वॉरंटी चेक करतो आहे एक सेकंद थांबा सर तुम्हाला सांगतो आहे मी

हां हां सर वॉरंटी सर झालेली आहे याची सहा महिन्यात ही वॉरंटी पिरेडला होती बॅटरी तर ही बॅटरी मग रिप्लेस करायची का की तीच राहू द्यायची आहे बरं आणि समोरचा जो हेडलाईट होता तो पण बदलवायचाय ठीक आहे सर बजर पण त्याच्यासोबत चेंज करावा लागेल कारण तो बजर पण खराब झालेला आहे त्याचा पण आवाज त्यामध्ये येत नाही आहे गाडीच्या याचा तो प बरं ठीक ठीक आहे नं सर जेवढं माझ्याकडनं होईल तेवढंच ए कमी करता येईल तेवढं मी कमी करतो आहे आणि गाडी रेडी करतो आहे त्यामध्ये ऑईल चेंज वगैरे केलेलं आहेच गाडीतलं ठीक आहे सर्विस बरं ठीक ठीक ठीक आहे नं सर सर त्याला जवळपास एक एक दीड तास वगैरे लागतील कारण ते बॅटरी रिप्लेस करायची आहेत आणि लाईट जो आहे तो चेक करून बाकीच्या यायात तुम्ही आवाज सांगितलेला आहे की त्याला आवाज येतो आहे खाली चाकासमोर वगैरे आणि पाके तो थोडा चेक करतो आहेत आणि चेक करून मग ते तुम्हाला गाडी ओके झाली की तुम्हाला कॉल बॅक करून सांगतो आहे ओके ठीक आ आहे सर धन्यवाद